हॅलो हा

हा हा हो आहे हां कोथिंबीर दहा रुपये पेंडी आहे हां हां जोडी घ्यायची म्हणलं तर नाही शक्य होणार

पंधराला नाही शक्य होत हो बरोबर हां मटकी वीस रुपये पावशेर हाय हो फ्रेश आहे फ्रेश आहे घरी घरी बनवतो त्यामुळे त्यातले गर वगैरे कुठली काही सापडणार नाही स्वच्छ आणि ताजी मिळेल तुम्हाला म्हणजे ताजी आहेच ती हा हा हां घरीच एकच झाड आहे देशी झाड आहे त्यामुळं काय अडचण नाही ते पंधरा रुपये आहे त्याची पेंडी पाच शेंगा आहेत त्यामध्ये आहो सर हो का ते ब कुठलंही विदाऊट केमिकल टाकलेलं नाही कुठलंही खत टाकलेलं नाही आणि त्यासाठी कष्ट भरपूर आहे की बाबा रोगराई आता भाजी केलेली आहे तर भाजीतले बऱ्यापैकी जो जो पानांना कीड पडणं वगैरे ती रोगराईमुळं बऱ्यापैकी त्यामुळं ते परवडलं पाय आता एक की बाबा पंधरा वीस दिवसच हा सीजन चालणार आमचा चाल परत त्याच्यानंतर काय मिळणार आहे पुन्हा पुन्हा ते मशागत करणे पुन्हा ते लावणे परत पुन्हा भाजी तयार झाली पाहिजे पुन्हा विक्रीला मग त्यामध्ये परत दोन तीन महिन्याचा कालावधी जातो आहे मग हे व्यवसाय म्हणलं की हा भाजीचा म्हणलं की बाबा पंधरा वीस दिवसच चालतो आहे परत आता काय होतं आहे आता ब बऱ्यापैकी आता हंगाम आता सोयाबीन ही ती घेवडाच आहे प्रत्येकाची आता भाजी वगैरे ती आहे मार्केट पण नाही ते मग हां ते त्याच्यामुळं नाही शक्य होत कमी करायला

नाही तुमचा हा मुद्दा पण बरोबर आहे पण शेवटी मला माझ्या मालाची खात्री आहे किंवा तुम्हाला जर आता तुम्हाला शक्य होणार नाही बाबा माझ्या गावापाशी माझ्या घरापाशी येणं शक्य होणार नाही पण विचार हा बी मी करतो आहे की बाबा मला तुम्हाला जसं विकून द्यायचं आहे तसं माझ्या घरातली पण मला पण खायचं आहे त्यामुळं मी त्या काळजीनं बाबा आता मी ठरवलं आहे काही नाही बाबा ह्याचं दुष्परिणाम भरपूर आहे त्यामुळं मला आता विदाउट केमिकलयुक्त करायचं आहे आणि ते समाजाला बी खायला घालायचं आहे न मला बी मी जर हे एक बघितलं काही नाही त्याला जर मी केमिकल टाकलं किंवा मग मला मनात येणार ना बाबा आता मी घरी कसं नेऊ मला तर का खायची इच्छा नाही पण मलाही खायचं आहे मग मग ते करता येणार नाही मला ठीक आहे मला दोन पैसे त्यातनं जादा मिळतील बाबा चांगल्या पण मी घरच्यांना बी खाऊ चांगलं घालेन आणि समजाला

हां

तसे भरपूर सापडतील पण काय होतं आहे आताची परिस्थिती असं झालं आहे की तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी आता केमिकलयुक्त इतकं वातावरण झालं आहे म्हणजे जो तो आता पंप घेऊनच चालला आहे म्हणजे पर्याय नाही आता त्या पिकांना बी अशीच अवस्था झाली आहे की त्यांना औषध फवारणी केल्याशिवाय त्यांना बी आता मक्यासारखं पीक घ्या आपण गुरांना घालतो आहे खायला तर त्याच्या पानावर पण इतकी कीड पडते की आता ते प तेवढी मका पण नाही आणि ह्याचे दुष्परिणाम एवढे वाढले आहेत आता की तुम्ही जागोजागी तुम्ही बारकाव्यानं अभ्यास करा मलाच कॉल केला आहे असं काही नाही आता इतरांना बी कॉल करा किंवा तुम्ही मागून घ्या आता शेतात जावा कुठंही आगदी झाडाखाली गेला अगदी घरात गेला तरी लाल मुंग्यांनी इतका हैदोस माजवलेला आहे ह्या केमिकलयुक्त वातावरणानं एवढ्या पाच सहा वर्षात बघा जाय तिथं तुम्हाला लाल मुंगे ते म्हणजे सगळ्यांनाच आता तो लाल मुंगे

हो क काय होते वातावरण आता आणि पावसाचं आता प्रमाण जास्त आलं आहे आता नाशवंत आणि कसं होतं घेवड्याला जास्त पाऊस चालत नाही ना आता पाऊस आता भरपूर पडतो आहे आणि आता आमचा भाग पश्चिम महाराष्ट्राच्या टप्प्यावर आहे म्हणजे मग वरती त्या साईटला महाबळेश्वर पाचगणी आहे खाली इकडं सांगली कोल्हापूर वगैरे मग हा टप्पा जरा पावसाच्या प्रमाणात जास्त राहतो आहे आणि घेवड्याला जास्त पाऊस चालत नाही त्यामुळं मग चार दिवसानं जर तोडाय गेलो तर ते काहीच राहणार नाही मग जर हाताला आलं आहे तर घावलं तर घावलं नाहीतर गेलं मग त्या ह्याच्यातनं ते खरंतर ते तोडलेलं आहे चालेल चालेल मग तुम्ही येईपर्यंत पॅक करू का तुम्हाला पाठवून देऊ तुमच्या पत्त्यावर चालेल चालेल चालेल ओके ओके ओके ओके ओके चालेल चालेल ठेवू का मग सर हां चालेल